हो तो शेअर मार्केटबद्दल थोडीफार माहिती आहे आता जे सध्याचं स्वरूप आहे ते ऑनलाइन लोकं पैसे गुंतवतात आहे त्याच्यामध्ये पण त्याचे रिटर्न्स आणि ह्या सगळ्याबद्दल साशंक आहे आणि आता ॲपमध्ये म्हणजे ऑनलाइन जे काही गेमिंग करत आहेत तर बरेचसे पैसे गुंतवले जातात पण त्याचा रिफंडबद्दल अजूनही लोकं अवेर नाही आहे बऱ्याच लोकांना ते ऑनलाइन कसे गुंतवायचे ह्याच्याबद्दल माहिती नाही कुणीतरी सांगतं आणि म्हणून मग ते केलं जातं पण पुढे त्याला कशा पद्धतीनी कंटिन्यू करायचं आहे किंवा त्याच्यात सातत्य कसं ठेवता येईल किंवा त्याची बेनिफिट कसे जास्तीत जास्त चांगले मिळतील ह्याच्याबद्दल मात्र अजूनही लोकांना पुरेशी माहिती आहे असं मला वाटत नाही पण ऑनलाइन करायचं आहे कारण आता मुलं इंजिनीयर्स आणि डॉक्टर्स ह्या सगळ्या शिक्षणामध्ये जात आहे आणि आय टीशी जास्त संबंध येतो आहे त्याच्यामुळं लोक त्या पद्धतीने कुणीतरी सांगितलं आहे म्हणून ते करून बघतात आहे आणि ज्यांना त्याचे फायदे माहिती आहे ते ते छान चांगल्या पद्धतीने आपले बेनिफिट घेतात आहे पण ज्यांना माहिती नाही त्या अर्धवट ज्ञानामुळे त्यांचे फसगत होण्याचीही स चान्सेस खूप जास्त आहेत